माणूस रोजच्या कामकाजातून वेळ काढून मनोरंजनाची साधने शोधत असतो कबड्डी क्रिकेट सिनेमा नाटक त्याचप्रमाणे बैलगाड्या शर्यत हे एक मनोरंजनाचं साधन तो पहात असतो बैलगाड्या शर्यत बघितलीत तर ते त्यासाठी जे बैल लागतात तर ते मालक योग्य जातीचे बैल शोधून त्यांचं योग्य प्रकारे संगोपन करून ते त्याचा स सराव करून त्या बैलगाड्या शर्यत साठी त्या जनावरांना तयार करत असतात त्यानंतर कोणत्याही स एका ठराविक सणासाठी किंवा कुठल्याही विशिष्ट दिवसामध्ये ते कुठं मैदानामध्ये किंवा असं शर्यत ते करत असतात मग त्यावेळा जे प्रेक्षक बघायला येतात जेव्हा शर्यती सुरू होतात तेव्हा प्रेक्षकांचा जल्लोष हा खूप असतो त्यानंतर जेव्हा जे शर्यतीमध्ये जेव्हा कोणतीही बैलगाडी जिंकून येते तेव्हा त्याच्यावरती गुलाल ते जरा एक वेगळं एक मस्त वाटतं त्यानंतर बक्षीस असतं त्या बक्षीसापेक्षा आपल्या बैलगाड्या कोणत्या गटामध्ये धावतात हे अभिमानाने मालक सांगत असतो पूर्वी जनावरां काही अत्याचार करून जसे पराणी हे करून ते जखमी करून त्यांना हे करत होते पण आत्ता कायद्याच्या चौकटीमुळे ते प्राण्यांना व्यवस्थित ते करून पद्धतशीर आणि उत्साहामध्ये बैलगाड्या शर्यत आता चांगल्या होतात तर खूप मला ते पाहून आनंद वाटतो